आमच्याकडे एक महिन्याचं बाळ आहे ज्याची आम्ही चांगल्या रीतीने काळजी घेतो त्याला कोणताच रोग होऊ नये याचीसुद्धा काळजी घेतो आम्ही आमच्याकडे स्वच्छतेसाठी बाई लावलेली आहे परंतु जशी स्वच्छता असावी तशी ती करत नाही आम्ही बाळाचे न ब्ले बेडशीट रोज तेंव चेंज करत असतो तर कारण त्याच्यावर जे बॅक्टेरिया असतात त्यामुळे बाळाला रोग होऊ शकतो तर याची पण आम्ही काळजी घेतो त्याला रोज स्वच्छ करत ठेवतो या उन्हाळ्यात आम्ही बाळाला बाहेर काढत नाही बाहेर काढलं तरी झाकून वगैरे पूर्ण काढतो कारण की उन्हाळ्यात त्यांची त् ऊन लागायची शक्यता जास्त असते हिवाळ्यात पण आम्ही त्यांना गरम कपडे घालून ठेवतो घरात पण आणि बाहेर पण आम्ही जास्त त्यांना काढत नाही लहान मुलांना रोग लवकर होतात आम्ही आमचे हातनं बाळाला हात लावताना आधी आमचे हातच सॅनिटाईच करतो मगच त्याला आम् जवळ घेतो